मी एकदा बाहेरच्या देशात गेलो आणि आम्ही तिथे राईड बुक केली कॅब मध्ये आम्ही तीन जण होतो आणखी एका व्यक्तीसाठी जागा शिल्लक होती आम्ही तिघे विव्हान नगर मध्ये सिम्बायोसिस जवळ एका वेळी आत गेलो मिड वे आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की त्याच्याकडे अजून एक पिकअप आहे आणि पिकअपच्या ठिकाणी पोहचल्यावर गाडी थांबवली साधारणपणे कॅबचं कॅबवर चढण्यासाठी प्रवाश्यांची प्रतीक्षावेळ दोन मिंनिटं असते पंधरा मिंनिटं उलटून गेली पण ड्रायव्हरने प्रवाशाला कॉल केला आणखी पहिले तीन यशस्वी झाले हा चौथा प्रयत्न होता पण त्याने काही कॉल उचलला नाही आठवड्याच्या दिवसाची संध्याकाळ असल्याने आम्ही अस्वस्थ आणि चिडचिड करत होतो राइड स्वतःची लांब स्वतःच लांब होती सुमारे वीस किलोमीटर आणि प्रत्येक सेकंदाचा अपव्यय आमच्या मज्जावतूंवर होत होता आम्ही प्रथा प्रश्नार्थक नजरेने ड्रायव्हरकडे पाहिले आणखी ड्रायव्हर म्हणाला मला माफ करा सर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही प्रवासी एक मुलगी आहे आणि तिने म मला राइड रद्द केल्यास मला खराब रेटिंग देण्याची धमकी दिली त्याच्यामुळे मी इथे थांबून आहे तर अशा प्रकारे राइड शेरिंग मध्ये अनुभव येतात अजून आपण आपल्यानुसार ते राइड्स करू नाही शकत अजून आपल्याला जिथे पोहचायचे आहे ते बरोबर होत नाही तर माझा हा राईड शेअरिंगचा एक्सपीरियन्स फार वाईट होता अजून मला तर हेच वाटते की जर आपल्याला राईड शेअर करायची आहे तर ते छान व्यक्तींसोबत झाले तर ठीक आहे बट आपल्याला व्यक्ती असे मिळतात की कधीकधी हे राइड शेअरिंग आपल्याला भारी पडून जातं आहे अजून त्याच्यामुळे मी पारंपरिक टॅक्सी जी आहे तेच प्रेफर करेल कारण पारंपरिक टॅक्सीमध्ये आपण एकटं असतो किंवा आपले ते व्य वैयक्तिक असते अजून आपल्याला जिथे पण पोहोचायचं आहे तिथे आपण आपल्या वेळेनुसार पोहोचू शकतो पण मी दोघांच्या क कंपेरिजनमध्ये पारंपरिक टॅक्सीलाच प्राधान्य देईल कारण की जर तुम्हाला तुमचं काम करायचं आहे अजून तुमच्याकडे टाइम नाही आहे तर तुम्ही पारंपरिक टॅक्सी निवडू शकता अजून जर तुमच्याकडे टाइम आहे तर तुम्ही ते राईड शेअर करू शकता अजून त्याच सेवेचा वापर करू शकता